माणसाला नेहमी मुळाशी परत जोडायचे असते कारण आपण जे आपली बालपणीची दोस्ती किंवा आपले आईवडील जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये साथ देतात आपला आपल्याला लहानपणात खूप साथ देतात आपले आईवडीलपण आपल्याला साथ देतात आपली जे समजा जवळचे आपण मित्र मानतो ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो जीवापाड आइश्वास ठेवतो त्याचापण आपल्याला आयुष्यभर आयुष्यात आपल्याला त्याची साथपण आपल्याला आयुष्यभर हवी असते कारण की आपल्याला एकटेपण कधीच वाटलं वाटत नाही असं आपल्याला वाट वाटायला हवं त्याच्यामुळे आपल्याला जीवनातनी आवश्यक आहे कोणाची साथ ते पण चांगल्याची साथ हवी असं वाटते त्याच्यामुळे माझी जे बालपणीची मैत्रीण आहे तिलावर तिचं मला खूप अभिमान आहे कारण की तिचा माझ्यावर आणि माझा तिच्यावर खूप जीवापाड प्रेम आहे आणि मोहतोम मत महत्त्वाचं म्हणजे विश्वासपण आहे कारण की आम्ही लहान असताना पासून शाळेतपण सोबतच शिकलो कारण की आणि लग्न झाल्यानंतरही पण आम्ही खूप चांगला एकमेकीशी संवाद कर करतो आमचा मोबाईलवनवर कॉन्ट्रॅक आमचा चालूच असते त्याच्यामुळे आम्ही एकमेकीला कधीच विसर विसरत नाही